नागपूर जिल्ह्यातील आरोग्यसेवा प्रणाली एक छान प्रकाराची आहे जसे की मेडिकल हा अशी आशिया खंडातील जो आशिया खंड आहे त्याच्यामधली सर्वात मोठा दवाखाना अनेक जिल्ह्यातील लोक येथे उपचारासाठी येतात खेड्यापाड्यातली ग्रामीण शहरातील लोक येतात शहरातील लोक येतात दवाखान्यात जो उपचार त्यांना मिळत नाही तो मेडिकल हॉस्पिटल येथे होतो ते तसेच ज्यांच्याकडे बी पी बीपीएलचा रेशनकार्ड आहे त्यांचा इलाज अगदी मोफत होतो तसंच ढाका हॉस्पिटलमध्ये मेडिकल स स्त्रियांसाठी जे गर्भवती स्त्रिया राहतात त्यांच्यासाठी त्यांच्यासाठी फ्री मोफत मोफत सेवा उपचार आहेत जिथे गर्भवती स्त्रिया म्हणजे तिथे काही बंधन नाही आहे ग्रामीण शहरातील असो किंवा मग शहरातील असो कोणते पण ह्याच्यातली स्त्रिया तिथे उपचारासाठी किंवा मग आपल्या गर्भ गर्भवती असल्यामुळे बाळंतपणासाठी येतात आणखीन हे फक्त स्त्रियांसाठी आहे मोफत आहे त्यांचे डिलिव्हरीचे सगळं लागत नाही मतलब त्यां त्यानला काही खर्च नाही लागत इलाजासाठी मोफत मतलब म्हणजे तिथं सगळं मोफत इलाज होतो कारन ते सरकार सरकारमान्य राहते सरकाराकरुन त्यांना अनेक सुविधा दिली जाते अनेक प्रकाराची सुविधा दिली जाते डिलिव्हरीनंतर घरपण सेवेसाठी मोफत ॲम्बुलन्स वगैरे उपलब्ध आहे तसेच साठ वर्षावरील जेष्ठ नागरिकांना चिठ्ठीचेसुद्धा पैसे लागत नाही तसेच अनेक ठिकाणी शासकीय अनेक छोटेछोटे रुग्णालय उघडले गेले आहे आणि शहरातील अनेक मोठे रुग्णालय आहेत जे शासकीय केंद्र ओवर केले आहेत जेथे अनेक गरिबांना उपचार हे कमी पैशात केला जातो कारण की गरिबांकडे तितके पैसे नसते की ते प्रायव्हेट दवाखाने म्हणजे त प्रायव्हेट दवाखान्यामधे जाऊनसनी उपचार घेतील त्यामुळे ते सरकारनं जे सुविधा उपलब्ध करून दिली आहे मेडिकल मेहोमधे तेथे ते गरीब लोक ग्रामीण शहरातील लोक जाऊनसनी आणि त्याचा फायदा घेतात आणखी आपला उपचार इलाज तिथे करतात त्यामुळे सरकारांनी अनेक गरिबांसाठी अनेक योजनाए लावली आहे कारण गरिबांकडे पैशाची किल्लत असल्यामुळे ते मोठ्यामोठ्या दवाखान्यामधे जाऊनसनी स्वत चा इलाज उपचार नाही करू शकत त्यामुळे सरकारने अनेक सुविधाए योजनाए राबवली आहे कारण गरिबांना त्यामुळे काही सेवा उपलब्ध होऊनसनीनी त्यांचा फायदा होतो आणखी डि डि डिलिवरी बाई किंवा मग एखाद्या व्यक्तीच्या ॲक्सिडेंट किंवा मग कोणता पण रोग असो ते मेडिकलमधे जाऊनसनीनी उपचार करण्यासाठी बी पी एल कार्ड दाखऊनसनीनी कमी पैशांमध्ये अगदी आणखीन छान उपचार होतो आमच्या नागपुरातील आरोग्यसेवा खूप छान आहे खूप प्रकारचे असे खूप प्रकारचे सुविधाए उपलब्ध आहे अनेक प्रकारचे समुदायाचे गरजा जे अनेक प्रकारचे समुदाय किंवा मग अनेक प्रकारचे जाती समाजातील अनेक प्रकारची लोक धर्मातील अनेक जाती धर्मातील लोक तिथे जाऊन उपचार करतात बिना भेदभाव केल्याने जातपात न केल्याने तेथे प्रत्येक जातीतले लोकं तेथे उपचार करतात आणि सरकारांनी दिलेले सवलतीचा फायदा घेतात